योगाभ्यासाने माझ्या मानसिक आणि भावनिक आरोग्यावर चांगला परिणाम झालेला आहे योगा आभ्यासाने मानसिकरित्या हे शांतपणे शांत होते आणि कुठलाही ताणतणाव आपल्याला राहत नाही आणि योग केल्यामुळे खूप प्रसन्न वाटते योगाचा अभ्यास केल्याने आपल्याला सर्व गोष्टी माहिती होतात योगामुळे मानसिक ताणतणाव दूर होते आपल्या भावनापण खूप चांगल्या प्रकारे दिसून येतात प्रत्येक गोष्टीवर आपले लक्ष केंद्रित होते मानसिक ताणतणाव हा सर्व प्रकारे निऊून जातो योगा अभ्यासाने भरपूर शरीरावर शरीराच्या आरोग्यावर भरपूर परिणाम होतो आणि चांगल्या प्रकारे होतो